विज्ञान आनि तंत्रज्ञानातील नव्या शोधांनी आम्हाला म्हणजेच आपल्याला एक चांगले आणि सोप्पे जीवन जगण्यात कशी मदत केली हे बघ दैनंदिन जीवनात विज्ञानाचे वापरायचे उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत आता त्यापैकील एक एक म्हणजे आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कार बाइक किंवा सायकलचा वापर करतो हे सर्वे सर्व विद विज्ञानाचे आविष्कार आहेत आणि आपण सामान वापरतो हे देखील विज्ञानानी दिलेले आहे आपण स्वयंपाकासाठी एल पी जी गॅस आणि स्टो इत्यादी वापरतो हे सुद्धा विज्ञानानेच दिलेले आहे कामाच्या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सहजतः त्यांची उ उत्पादने आणि कार्यक्षमता वेगाने वाढू शकले आहे या प्रक्रिया एकेकाळी मॅन्युअल आणि वेळखाऊ होत्या त्या आता डिजिटल टूल्स अॅप्लिकेशन आणि सिश्टिमच्या साह्याने जलद आणि कार्यक्षमतेने साध्य केल्या जाऊ शकतात वैज्ञानिक ज्ञान आम् आपल्याला नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यास व्यावहारिक समस्या सोडवण्यास आणि त्या व्यतिरिक्त आणि एक एक की त्यांना एकत्रितपणे वाहा मत् माहितीपूर्ण निर्णय घेण्यास अनुमती देते कारण त्यांच्या उत्पादनाने खूप उपयुक्त आहेत विज्ञानाची प्रक्रिया त्या अनुप्रयोगांमध्ये गुंतलेली आहे नवीन वैज्ञानिक ज्ञानामुळे नवीन अनु प्रयोग होऊ शकतात आता जेत् पौष्टिक कमतरता रोखण्यापर्यंत एकेकाळच्या प्राणघातक संसर्ग रोग संसर म्हणजे एनवायरमेंटमुळे होणाऱ्या यशस्वी उप् उपचारापर्यंत जागतिक आरोग्यावर आधुनिक औषधांचा प्रभाव शक्तीशाली आहे खरे तर विज्ञान नसले तर आज आणि जिवंत असलेले बरेच लोक त्या आजारांनी मरण पावले असते त्यावर आता सहज उपचार केले जातात आणि विज्ञान आणि तंत्रज्ञा ज्ञानामुळे आजकाल जगणे खरंच सोप्पे झालेले आहे आता आपण मोबाइल हा देखील एक चांगला शोध आहे त्याची माहिती त्याची उपयोग पण आहेत आणि दुरुपयोग पण आहेत पण जर आपण उ उपयोग करायचं ठरवलं तर ते चांगले उपयोग पण आपण करू शकतो असं मला वाटते म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अशा नव्या शोधांनी आपले जीवन हे सोपे झाले आहे